सुरवातीच्या काळामध्ये भारतामध्ये काही प्रगती झालेली नव्हती आणि त्या काळामध्ये मनोरंजनाची साधनंसुद्धा खूप कमी होती त्या काळामध्ये साधारणपणे भजन कीर्तन हेच एक मनोरंजनाचं साधन होत त्यानंतर दादासाएब फाळके यांनी बोलपटाची निर्मिती केली आणि चित्रपटाला एक वेगळंच स्वरूप प्राप्त झालं म त्या भजन कीर्तन याच बरोबर चित्रपट याची भर पडली त्या काळामध्ये नाटकंही केली जायची गावतलीच मंडळी एकत्र येऊन स्वत च विषय निवडायचा एखादं नाटकाचं पुस्तक निवडायचं आणि त्याच्यावर गावातलाच एखादा दिग्दर्शक आणि गावातलेच कलाकार ह्यांच्या माध्यमातून नाटकाची निर्मिती केली जायची मग हे भजन कीर्तन आणि नाटक आणि म त्यांनतर आलं चित्रपट त चित्रपटाने चित्रपट हा कधी बघता यायचा एकदा त्याची निर्मिती झाली की तो अनेक वर्ष पहिला जायचा आणि त्यामुळे चित्रपट हा कुठल्याही गल्लीबोळात कुठल्याही शहराच्या ठिकाणी आणि चित्रपटगृहांमध्ये चित्रपट लावले जायचे आणि ते बघायला प्रेक्षकांची गर्दी व्हायची त्यांनतर त्या काळामध्ये एक तमाशा हा एक लोकांच्या मनोरंजनाचा प्रकार होता विशेषतः महाराष्ट्रामध्ये तो एक लोककलेचाच प्रकार आहे लोककलांमध्ये तमाशा ह्याला एक महत्त्व होतं हळूहळू हळूहळू ह्याच्यामध्ये खूप काही प्रगती होत गेली आणि मनोरंजनाची साधनं झाली आता चित्रपटसृष्टी सद्या भरभराटीला आलेली आहे अनेक कलावंत त्याच्यामध्ये काम करतात अनेक पडद्याच्या पाठीमागे असलेले लोकं कामं करतात आणि त्यांच्या उपजीविकेचं साधनही झालेलं आहे आणि जे मुख्य भूमिके भूमिकांमध्ये जे कलाकार काम करतात त्यांना सेलिब्रेटी म्हणून दर्जा मिळतो समाजात त्यांची वाह होते आणि आर्थिक संपन्नता त्यांना प्राप्त होते नाटक ह्या क्षेत्रामध्येसुद्धा एक खूप वाव आहे आणि श शहरांमध्ये अजूनही अनेक ठिकाणी नाट्यगृह आहेत तर नाट्यगृहांमध्ये चांगले प्रयोग केले जातात चांगले कलावंत त्यामध्ये काम करतात प्रेक्षकांनाही नाटक बघायला आवडतं आणि कलाकारांनाही काम करायला आवडतं कारण तिथे कोणतंही ताबडतोब त्याचा रिझल्ट असतो प्रेक्षकांकडून वाहवा मिळते काही चूक झाली तर तीही लक्षात आणून दिली जाते त्यामुळे नाटक हे क्षेत्र खूप चांगल आहे पण ते लाइव्ह आहे त्यामुळे तेही लोकांना बघायला आवडत आता त्याच्यामध्ये अनेकअनेक प्रकार आलेले आहेत मनोरंजनामध्ये ऑर्केस्ट्रा आलेले आहेत ऑर्केस्ट्रामध्ये अनेक कलाकार काम करतात ते त्यांच्या आवाजाची किमया दाखवतात अनेक वाद्यवृन्द कलाकारांना त्याच्यामध्ये वाव मिळतो त्यामुळे त्या क्षेत्रामध्येसुद्धा वाव आहे आणि विशेषतः नवीन जे तरुण वर्ग आहे त्यांना जनरली त्यांना ऑर्केस्ट्रा वगैरे जास्त आवडतो त्यांनी अलीकडे म्हणजे चित्रपट आणि नाटकापेक्षाही ऑर्केस्टाला जास्त प्राधान्य देतात असं मला वाटतं